हॅलो अमित भावा माझ्या डोक्यात एक प्लान आलेला आपल्याला मुंबई दर्शनला फिरायला जायचं आहे यार अरे कंटाळलो आहे मी इथं आपण मुंबई दर्शनला जायचं का

हां ठीक मग आपण परवा सकाळी निघूया का मजा

ठीक आहे उद्या तुझी जी काम असतील ना ती आटपून घे आणि परवा सकाळी आपण दहा वाजता इथून बसनी निघू आणि तिकडे पनवेलला जाऊ आणि पनवेलवरून आपण रेल्वेनी मुंबईला जाऊ तुझं काय मत आहे हा हा बरं बरं चालेल हां हेच

आपण हे बघ ते पण तुझं बरोबर आहे की आपण जर त्या डेसटीने गेलो तर आपला वेळ पण वाचेल आणि पैसे पण वाचतील दोन दिवसाची ट्रिप आहे तुझं सर्व घेऊन ठेव आणि तिथे फिरण्यासारखे काय काय आहे रे मी तर गेलो नाही कधी तुला थोडं फार माहिती असेल

बरं ऐक ना मी काय बोलतो आहे मी एक ऑनलाईन हे सर्च केला होता मुंबई दर्शन म्हणून त्यात सगळं दाखवलेलं आहे त्यात पैसे पण कमी घेतात आं पाच हजार रुपये काहीतरी त्यांचा रेट आहे आणि त्याच्यात आपल्याला सगळ अवेलेबल असणार आहे म्हणजे आपल्याला कुठे हा

हा बरं

ऐक ना त्यांचं कसं आहे माहिती आहे हेलो त्यांचं कसं आहे माहिती आहे ते डबल डेकर वगैरे सगळीकडे फिरवतात डबल डेकरवर बरेचसे असे चांगले स्पॉट आहेत ना त्याच्यावर ते फिरवतात तर आपल्याला माहीत नाही अशा दोन तीन जागा सुटण्यापेक्षा आपण जर डायरेक्ट तो पॅकेजच घेतला त्यांच्या इथून तर चांगला पडेल ना

हा परवा ओके ओके परवा डन हां मी तुला न्यायला येतो तू तयार रहा ओके ओके